ब्लॉसम्स स्कूल्स नागपूर जी आपका क्या काम था काय काम होतं आपलं कुठल्या स्टँडर्डमध्ये ओके तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तुमच्या मुलींचं अच्छा नाव काय म्हणालात त्यांचं अच्छा तर तुम्हाला मॅडम ॲडमिशन फॉर्म फिल करावं लागेल ऑफिसमध्ये ॲडमिनच्या ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन फॉर्म घ्यावे लागतील दोन त्यात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल म्हणजे तुमचं नाव तुम्ही कुठे राहता नंबर व्हॉटसअप नंबर हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल कोरोना काळामुळे मॅक्झिमम बच्चांचं अभ्यासाचं सगळं स्टडी मटेरिअल हा व्हॉटसअपवर येत असल्यामुळे तुम्हाला व्हॉटसअप नंबर त्या त्यात तिथे द्यावं लागेल आणि तिथे फॉर्म ॲडमिशन फॉर्मवर सगळे डॉक्युमेंटस् सगळे काय लागणार आहेत ते दिले जातील परत तरीही मी तुम्हाला सांगते की तुम्हाला त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचे त्या याच्या आधीच्या शाळेत होते त्याचे लीव्हिंग आणि आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे आपली शाळा प्रायव्हेट असल्यामुळे आपल्याला जी तुमची लहान मुलगी आहे तिला वीस हजार आणि जी मोठी मोठी मुलगी आहे तिला फोर्टी फाईव्ह थाउजंड लागणार आहे मॅडम आमचं ऑफिसचं टाईम हा सकाळीच नऊ ते दुपारी दोन वाजतापर्यंत असतो त्यातही बारा वाजता लंच ब्रेक असल्यामुळे ऑफिस आर्स बंद असतात पण तुम्हाला जर अर्जंट असेल तुम्ही कुठे जर जात असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसमधे येऊन तुम्ही डिरेक्ट फॉर्म भरू शकता रादर स्पॉट ॲडमिशन करू शकता त्यांचा

बरं बरं बरं मॅडम तुमच्या मुलींचं एज्युकेशन म्हणजे आधी कुठल्या मिडियमचं होतं इंग्लिश मिडियम होता सेमी इंग्लिश होतं या मराठी हिंदी मिडियम होतं अच्छा तर तुम्हाला सांग सांगते मी की आमच्या इकडे ऑडिटोरियमसुध्दा आहे मुलींसाठी लायब्ररीसुध्दा आहे आणि तुमच्या मुली दोघी मुली असल्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिपसुध्दा मिळेल आमच्या स्कूलमधनं जरी प्रायव्हेट असली तरी स्कूल तुम्हाला दरवर्षी ते डॉक्युमेंट पाठवावे लागतील जेव्हा आमचं नोटीस येईल तुम्हाला आणि तुम्हाला दोघी दोन्ही मुलींची स्कॉलरशिप तुमच्या मुलींच्या अकाउंटमध्ये येत राहणार हो ठीक आहे ना ठीक आहे